साधारण कोकण परिसरामदे बालमजुरी हा प्रश्न त्यामानाने कमी आहे पण तरीसुद्धा बालमजुरी म्हणजे अगदी चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना अशा कामांना लावणं जे त्यांना शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या न झेपणारं आहे तर ते जर थांबवायचं असेल तर साधारण मुलांना शालेय शिक्षण पूर्ण करायला देणं किंवा प फक्त पैशांसाठी त्यांच्यावर कोणती बळजबरी होत नाही आहे ना हे पाहणं तिकडच्या पोलिस प्रशासनाने लक्ष देणं त्याचबरोबर तिकडची चाइल्ड वेल्फेअर कमिटी आहे यांनीसुद्धा लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे